हे मला लई आनंद वाटत आहे सांगायला दुचाकीवरून फिरस्तीसाठी मला कशामुळे प्रेरित झाला आहे ते मी पहिलं तुम्हाला सांगतो दुचाकी मला लहानपणीपासून लई आवडायचे जेव्हा मी लहान होतो मोठे लोकांना बघून मला लई आनंद वाटायचं की ते कसं बाईकवर बसतात दुचाकीचे सायकलवर बसतात आणि किंवा स्कूटिवर बसतात आणि कसं कुठेही जातात ते आणि हसत खेळत प आपलं जे जायचे जिथं ते सुखात पोहोचतात हे मला लई आवडलं होतं म्हणून मी लहानपणीपासूनच एक आवड ठेवली होती मनात की आपल्याला पण दुचाकी चालवायची फिरस्ती करायची आणि मजा करायची जेव्हा मी मोठं झालो तेव्हा मी सुरू केली शिकायला आणि एक पाच सहा दिवसात मला जमली पण कारण हे इतकं काय अवघड नसतं मी शिकलो आणि मी फिरस्ती झालो

जास्तीत जास्त मला घरचे कामं जास्त भेटायला येते घरचे घरचे कामं सांगत आहेत जसं हे आण ते आण असं कर तसं कर यांना तिथनं आण पाहुणे आले बस स्टँडवर त्यांना आण यांना परत सोड बहिणीला सोड असं पण एक वेळ असं होतं एवढ्या वर्षात मला वेड आलं बाईकिंगच्या मी आता लई फास्ट पळवतो माझी बाईक दिवसा मला दोन तीनशेचं पेट्रोल लागतंच कारण मी लई पळवतो आणि भक्कम म्हणजे गाडी मी खराब करून टाकली आहे आणि मला वेड असं लागलं होतं जेव्हा मी बघितलं टिविमध्ये रेस असते गाड्यांची लोकं कसं स्टंट करतात ते मला एक त्याचं वेड आलं मानाला की मला पण ते करायचं आहे ते थोडं वेगळं आहे दुसऱ्यांना काहीतरी वेगळं दाखवायला असं माझं मानसिकता होती मग मी पण तसंच सुरुवात केली आणि आता मी एक अलग पद्धतीने गाडी चालवतो ही फिरस्ती असल्यामुळे मला जास्त काही बोलवत पण नाही आणि पण तरीही मी रस्त्यावरचे जे नियम आहे ते त्याचे पालन करतो कोणाला माझ्याबद्दल त्रास होऊ नये याचं पण मी लक्षात घेतो